हॅलो हं बोला आपल्याकडे झुणका भाकर पनीर भुर्जी पनीर मसाला पुन्हा

वेजमध्ये आहे मसाला बैंगन मसाला ब बैंगन बैंगनं भरीत दाल तडका जिरा राइस पनीर भुर्जी पनीर बटर मसाला आणि नॉनवेजमध्ये आहे चिकन करी चिकन मसाला चिकन फ्राय मसाला अंडाकरी मटन मसाला ह्या सगळ्या वगैरे दाल तडका वगैरे मिळून जाईल मिळते ना

अजून काय पाहिजेन हा

अजून काय पाहिजेन तुम्हाला टेश्टींग कशी आहे त्याची